जेव्हा पु पुण्यात पर्यटक येतात तेव्हा त्यांना उतरल्यावर एस टी स्टँड म्हणा किंवा रेल्वे स्टेशनवर म्हणा उतरलं की रिक्षा मिळत नाही रिक्षेवाले अत्यंत घाणेरडं बोलतात कधीकधी बस स्टँड खूप लांब असतात त्यांनी त्यांना खूप अडचणी येतात बरं सामानाचं ओझं एवढं असतं कधी म्हातारे लोकं असतात त्यांनासुद्धा रिक्षेवाले उद्धटपणे उत्तरं येतात खूप ज काय कायला खूप गैरसोय आणि कायकायला इतक्या रिक्शेवाले किंवा कोणी माणसं इतकी छान भेटतात की त्यांना ते खूप मदत करतात त्यांचं सामान हलवू शकतात त्यांना त्यांच्या ठिकाणी बसवण्याची व्यवस्थित रिक्षा ब बसवून देऊन त्यांना त्यांच्या रिक्षेवाल्या सांगतात की त्यांना त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं व्यवस्थित पोचतं करा एवढी पण काळजी घेतात आणि काही ठिकाणी म्हणजे अत्यंत रस्ते घाणेरडे खूप खड्डे आहे तिथं रिक्षा उलटायची भीती असते रिक्षेवाले जोरात चाललेले असतात वाहतुकीचं तर पुण्यात आता ना पूर्वीचं पुणं आमचं राहिलेलं नाही आहे इतके वेडेवाकडे रस्ते झालेले खूप खड्डे कुठे पाणी साठलेलं कुठे गटार उघडी आहे कुठे असताव्यस्तर कचरा पडलेला आहे कुठे स्वच्छता नाही कुठे वेडेवाकडे लोकं बसलेले आहेत भिकारी बसलेले आहे कोणी पाठीमागून चोर येऊन त्यांची बॅग घेऊन शकतो म्हाताऱ्या माणसांची म्हाताऱ्या माणसांना कुठल्याही प्रकारची मदत कोणी देता किंवा कधी कुणी देऊ शकत नाही आणि काही हेल्पिंग इतके छान असतात की खूप तुम्ही चला तुम्हाला कुठे जायचं आहे तुम काही लोकांना असं सुचत नसतं एकदा रे गा रेल्वेतनं उतरल्यावर कारण रेल्वेचा बऱ्याच तासाचा प्रवास झाले असतो त्याने त्यांना गरगरायला लागतं तर त्यांना काही सुचत नाही की आता आम्ही कुठून कसं बाहेर पडायचं आहे तेव्हाही तरुण मुलं चांगली मदत करतात काय कायला कोणीच काही मदत करत नाही असाही अनुभव मला आलेले आहेत आणि खरंच म्हणजे पुण्यात जेवढी सुबत्ता आहे तरी अधोगती पण आहेत आत्ताच्या पणे म्हणजे मी ते साठ वर्षापूर्वी पाहिलेलं पुणं आहे त्याच्यात इथं काहीच आता त्याप्रणा प्रवासाच्या लोकांना काही सुख सवलती मिळत नाही आता चक्कर मेट्रो झालीये रिक्षा आहे कॅब आहे पण सगळे जणं खूप हेल्पिंग आहे असा मात्र अनुभव नाही खूप म्हणजे खूपच विचित्र झालेला आहे पुणं आमच्या लहानपणी राहिलेलं नाही आहे